महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणचे लोकप्रिय रेस्टॉरंट्स किंवा स्थानिक खाद्यपदार्थांचं स्टॉल आहेत जर आपण कोकणातला विचार केला किंवा समुद्राकडील जिल्ह्यांचा विचार केला जसं की मुंबई अलिबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईमध्ये सगळ्यात प्रसिद्ध हा मुंबईचा वडापाव आहे जो सगळ्यांनी एकदा तरी ट्राय केलाच पाहिजे अलिबागमध्ये सीफूड जास्त चांगल्या प्रमाणात मिळतं कोकणामध्ये आणि सिंधुदुर्ग कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये आंबापोळी फणसपोळी ज्याला रानमेवा म्हटला जातो त्यानंतर विविध प्रकारची फळं काजू बिया ही महत्त्वाचे हे महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहेत आणि हे खाद्य यांचे स्टॉल किंवा यांची जी लोकप्रिय रेस्टॉरंट आहेत ती था स्थानिक ठिकाणांनुसार बदलतात